मी स्वत प्राथमिक शिक्षक होतो पण मला देशी गाईबद्दल ज्यावेळेला माहिती कळली तेव्हापासून मी या गोसेवेत आहे साधारणपणे या गोष्टीला सव्वीस वर्ष झालेली आहेत गाय शेतकऱ्याच्या दारात पाहिजे गोशाळेत नको तिचं गोमूत्र शेण सर्व काही शेतीत मिसळलं गेलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे गेली सव्वीस वर्ष शासनानं पण आता गोमातेला आमच्या राजमान्यता दिलेली आहे आणखीन त्यामुळे आणखीन आमच्या कार्याला जोर आलेला आहे मला अनेकानी असं विचारले बा मला गाय पाळायची आहे देशी गाय पाळायची आहे सांभाळायची आहे तिची सेवा करायची आहे पण माझ्याकडे जागा कमी आहे वेळ कमी आहे अशा लोकांसाठी मी स्वतः एक प्रयोग केला स्वतः आधी आधी केले मग सांगितले या प्रमाणं मी स्वतः मक्यापासून तयार केलेल्या सायलेज म्हणजेच मुरघास यावर पूर्णपणे निर अवलंबून राहून गाय आपल्याला सांभाळता येते का हे पाहिलं आणि गेली आठ नऊ वर्ष मी हा प्रयोग करतो आहे त्याप्रमाणं गाईचं सगळंच उत्तम होतं आहे दूध त्यांची तब्येत दूधातली फॅट म्हणू या असं सगळं छान होतं आहे हा आम्ही स्वतःचा अनुभव घेतला आणि मग लोकांना सांगितलं लोक आता आमच्याकडे त्यामुळं खूप जणांनी गाई सांभाळलेल्या आहेत आम्ही एक ध्येय घेऊनच गेलो लोकांच्या पुढं की बाबा तुम्ही कुत्र्याऐवजी गाय पाळा कुत्र्याला खर्च पाच सहा हजार महिन्याला करण्यापेक्षा तोच जर गाईला तुम्ही तेवढा खर्च केला तर तुम्हाला गोमूत्र मिळेल शेण मिळेल दूध हा बोनस ठेऊया बिन दुधाची जरी तुम्ही गाय पाळलीत तरीही तुम्हाला सगळं मिळणार आहे तिचं त्यासाठी तुम्हाला चाऱ्याचं नियोजन आम्ही करून देतो त्यांचं आहार नियंत्रण करून देतो सगळं करतो आणि त्यामुळं प्राण्यांची काळजी अतिशय सोप्या पद्धतीने घेता येते त्यासाठी काही लोकांची गरज लागत नाही स्वतः स्वत आपण चार जनावरं सहज जनावरं आम्ही म्हणत नाही गाईना देशी गोमाता आहे ती इतर कुठल्याही प्राण्याला आम्ही माता म्हणत नाही म्हैस माता म्हणत नाही आहेत घोडी माता म्हणत नाही आहेत पण गोमाता म्हणतात ह्या गोष्टीचा आम्ही विचार करून कुठल्याही धार्मिक ह्याच्यावर आम्ही गाय न ठेवता पूर्णपणे तिला वैज्ञानिक विज्ञानावर आधारित सगळं कसं करता येईल ह्या गोष्टीचा आम्ही उपयोग केला त्यासाठी आम्ही गोठे वेगवेगळे तयार केले गोठ्यातल्या सुविधा तयार केल्या की ज्या गाय सांभाळणाराला आणखीन गाईंना पण सुखावह होतील त्यांचा वेळ वाचेल जनावरांना पण व्यवस्थित वाटेल आणि मालकालाही पटकन करता येईल जो कोण सेवा करतो त्याला ह्या दृष्टीकोनातनं आम्ही गेली सव्वीस वर्ष काम करतो आहे त्यातले आठ ते नऊ वर्ष फक्त मुरघासावर आम्ही आता काही गाई सांभाळणं जी सेवा केलेली आहे आणि त्या सेवेचं फळ आम्हाला प्रचंड मिळत आहे भरपूर दूध भरपूर स्वास्थ्य आज सत्तराव्या वर्षीसुद्धा बी पी किंवा डायबिटीसची गोळी अजिबात नाही आहे काहीही त्रास मला होत नाही मी या आत्तासुद्धा सहज तीन मजले सहज न दमता न भागता चढू शकतो हा एक मला माझ्या वैयक्तिक बाबतीत फरक पडला आणि गाईची एक ऊर्जा असते एक स्वास्थ्य असतं ते तुमच्या घराला मिळतं त्यामुळं घराच्या दारातच तुमची गाय हवी पाठीमागे नको किंवा निदान शेतात तरी पाहिजे तिचं गोमूत्र शेण ते शेतात पडलंच पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही गायीकडं बघा एक पशु म्हणून बघू नका किंवा एक दैवी म्हणून पण बघू नका तिचे काय काय तिचा उपयोग होतो आहे हे तुम्ही जरा बघा आणि त्या दृष्टीने तुम्हीही गोसा गोमाता सांभाळा द आता गोमाता संभाळायची म्हणजे तिची काळजी घ्यायला पाहिजे त्या गाईंना फारशी काळजी करावी लागत नाही दोन तीन वेळा चारा दिला पाणी काय ठेवायचं भरून तरी चालतं आहे त्यामुळे तुम्ही कमीत कमी वेळेत छानपैकी गाई पाळू शकता हे अभियान आमचं सुरू आहे पण त्याच्यापूर्वी आमच्या लहानपणापासून गावात गाई होत्याच देशी गाई जसं जसं या संकरीत गाईंचं आक्रमण आमच्यावर झालं तसं सगळं आमचं बिघडलं स्वास्थ्य बिघडलं पाच पाच सहा सहा गावातनं एखादा दवाखाना असायचा आत्ता एकेका गावात पाच सहा दवाखाने निघाले आहेत हे माझ्या दृष्टीनं चांगलं लक्षण नाही लोकांचं आरोग्य बिघडल्यामुळे दवाखाने वाढले हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळा विचार केला आणखीन गाईच्या याच्यावर त्यासाठी मी स्वतः वी आर एस घेतली सहा वर्षे मी माझी शिक्षकाची नोकरी सोडली आणि ह्या गाईच्या संगोपनात आहे नुसतं संगोपन केलेलं नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसार पण केला आहे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना सांगणं गाईची महती सांगणं आणि पहिलं आम्ही पाळलं आहे की शेतकऱ्याकडे गेलं की त्याचं काही घ्यायचं नाही आणि त्यालाही आम्ही काही देणार नाही एक रुपया देणार नाही एक रुपया घेणार नाही काही करणार नाही आम्ही पण शेतकऱ्याला माहिती सांगणार की बाबारे तुझ्या दारात तुझ्या शेतात गाई बांध आणि तिचं गोमूत्र शेण याचा वापर कर कारण गोमूत्र हे अत्तिशय चांगलं कीटकनाशक आहे सौम्य आहे मग तुमच्या डोक्यात येईल की बाबा हे कीटकनाशक काय तर त् प्याल्यावर कसं काय होईल तर ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा गोमूत्र शिंपडलं की कीड मरत नाही कीड स्थलांतरित होते आणि स्थलांतरित होत होत तिला खायला मिळालं नाही स्वास्थ्य मिळालं नाही की ती मरून जाते आणि त्यामुळं तुमचं शेत हे चांगलं राहतं पीक चांगलं येतं सगळं उत्तम होतं या दृष्टिकोनातनं आम्ही गाईचा प्रचार पूर्णपणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून करतो आहोत पूर्ण वेळ त्याच्या आधी पण आम्ही जनावरं पाळलेली होती गाई पाळलेल्या होत्या सांभाळलेल्या होत्या त्यांच्या काळजी घेतली होती त्यासाठी माणसांची आम्हाला गरज लागत नाही एक दहा गाईने एखादा माणूस जरी असला तरी चालतं पण तुम्हाला तेवढं काहीही करण्याची गरज नाही तुम्ही गाय पाळा आणि मग तुमच्या घराचं स्वास्थ्य आरोग्य कसं राहतं आहे ते बघा या दृष्टिकोनातनं आम्ही भरपूर प्रयोग केलेले आहेत त्यासाठी तुम्ही आम्हाला भेटू शकता जनावरांना तुम्ही ह्या गाईंना कुठेही ठेवू शकता एखाद्या झाडाखाली पण ठेऊ शकता ह्या गाई प्रतिक रोग प्रतिकारशक्ती जबरदस्त असते त्यामुळे ह्या गाई तुम्ही कुठंही कशाही सांभाळू शकता आणि स्वास्थ्य मिळवू शकता कुटुंबाला आशीर्वाद मिळवू शकता सगळं करू शकता या दृष्टिकोनातनं आम्ही ह्या गाईचं संगोपन केलेलं आहे केलेलं आहे किंवा तिची सेवा केली आहे म्हणतो आम्ही सेवक आहोत गो पालक म्हणू नये तर आम्ही गो सेवक आहोत गाईची आम्ही सेवा केलेली आहे आणि त्याचा फळ नानाविध रूपानं मिळालेलं आहे पण लोकांचं का डोक्यात लोकांच्या कसं येतं बघा कसं येतं की गाय पाळली तर दूध किती विकलं मग त्याचे पैशे किती मिळाले मग ते कसं झालं मग चाऱ्याला किती गेले इकडे किती गेले तिकडे किती गेले असं नाही आहे गाय ही तुम्हाला आशीर्वाद देते गाईचं दूध विकूनच पैसे मिळवून तुमचं स्वास्थ्य नाही जर तुम्ही काही व्यवसाय करत असाल जे काय तुम्ही करत असाल शेती करत असाल व्यापार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला ती बरकत चांगली मिळते तुमचा व्यवसाय चांगला चालतो आणि तुमचं घर चांगलं चालतं गाईचं दूध विकूनच तुम्हाला पैसे मिळवायला पाहिजेत असं नाही हे लक्षात पहिल्यांदा घ्यायला पाहिजे नाहीतर माझ्याकडं लोक येणारे विचारतात हिचं दूध किती तिला खर्च किती अशी तुम्ही अजिबात हे तसं हे करू नका ते गाय सुंदर ठेवा ती स्वच्छ राहते स्वत तिला फार वेळा धुवावं लागत नाही वर्षातनं पाच सहा वेळा जरी धुतलंत दोन महिन्यांनी एकदा वगैरे असं सणा समारंभाला तरी चालतं ती स्वच्छ राहते ती शक्य तेवढे ओलीत बसत नाही घाणीत बसत नाही आणि ती व्यवस्थित राहते तुम्हाला कुठलाही त्रास ती देणार नाही याची अगदी आम्हाला म्हणजे हा अनुभव आहे अनुभव सिद्ध गो सेवन आमचं आहे गोसेवक आम्ही आहोत त्यामुळं प्राण्यांची काळजी घेण्यापेक्षा ते प्राणी म्हणजे तिला प्राणी म्हणूच नका ती गोमाता आहे आणि तीच आमची काळजी घेते तीच आम्हाला सगळं प्रदान करते ज्यावेळेला ती रवंथ करत शांत बसते त्यावेळेला तुमच्या घराला तुम्हाला सगळ्यांना सुंदर असा आशीर्वाद मिळत असतो हे आम्ही स्वतःचे अनुभवावरून सांगू शकतो आणि आज करवीर तालुक्यात खूप ठिकाणी आम्ही लोकांना सांगितल्यामुळं चार पाचशे लोकांनी या देशी गाईचं संगोपन सुरू केलेलं आहे त्यांना त्याचा फायदा मिळतो आहे या दृष्टिकोनातनं सर्वांनीच गाय पाळावी असं माझं मत आहे आमच्याकडं कामाला लोक नाही आहेत सेवायला लोक एखादा कोणीतरी येतो गो सेवेला तो त्याचा मोबदला घेत नाही गाईची सेवा हाच मोबदला त्याला वेगवेगळ्या रूपाला तो मोबदला मिळत जातो मोबदला हा मिळतो पण वेगळ्या रुपानं मिळतो अगदी पैशातून मोजून तो चालत नाही आरोग्याच्या रूपाने मिळतो किंवा तुमच्या समृद्धीमुळं मिळू शकतो फक्त आपल्या डोक्यात जे आहे की गाईनं आम्हाला दूध दिलं पाहिजे एवढं दिलं पाहिजे तेवढं दिलं पाहिजे असं नाही ते तुम्हाला स्वास्थ्य देते आशीर्वाद देते म्हणून मी म्हणतो आहे सर्वानी निदान एक तरी छोटीशी गाय पाळावी गाईकडं आपल्या तीसभर जाती आहेत आपल्या देशी गोवंशाच्या आता तुम्हाला प्रश्न पडतो की ब गा देशी गाय ओळखायची कशी जर्सी आणि देशी त्यात काय फरक आहे तर देशी गाईचं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असं तिचं जे वशिंड आहे मानेच्या पुढच्या भागात असा उंचवटा असतो त्याला वशिंड म्हणतो आम्ही ते वशिंड हे अतिशय चांगलं काम करतं त्याच्यामध्ये ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथीच्यामुळं त्या गाईचं सगळं जे उप पदार्थ आहे म्हणजे गोमूत्र असेल शेण असेल दूध असेल तूप असेल दही असेल हे सगळं अतिशय औषधी गुणांनीयुक्त होतं आणि म्हणून ती गाय महत्त्वाची आहे उलट जर्शी गाईला तो उंचवटा नाही वशिंड नाही त्यामुळं तो एक डुकरापासून तयार झालेला एक प्राणी आहे दूध भरपूर देतो पण त्याचा काही उपयोग होत नाही त्याच्यात पौष्टिकता नाही काहीच नाही आमच्या गाईच्या सगळं पौष्टिकता आहे उत्तम आहे आणि तुम्ही सर्वांनी गाय पा गाय संभाळावी तिची सेवा करावी आणि तिच्या आधारावर शेती करावी असं माझं आगदी प्रामाणिक मत आहे शेती हा आपला पाया आहे शेती आपण गाईच्या याच्यावर केली पाहिजे गो आधारीत शेती सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती थोडी वेगळी आहे पण गो आधारीत शेती करावी आमचे खूप रिझल्ट चांगले आहेत त्याची चव पदार्थांची चांगली आहे इतके तुम आश्चर्य वाटेल अशी चव असते तिचं वांगी आहेत केमिकल वापरून तयार झालेली आणि ती जर गाईच्या या गोमूत्र शेणावर जर आधारित असतील तर दोन्हीतले तुम्हाला चव सहज कळून येते तुम्ही खाल्ल्यावर त्यातला फरक कळू शकतो आमची ग गो आधारीत शेतीतले जे काही प फळं आहेत ती लगेच अशी सुकत नाही आहेत सुरकुत्या पडत नाही आहेत ते अगदी आठ दहा दिवस अगदी फ्रीज वगैरे शिवाय उत्तम राहतात गाईचं तूप तर खूप चांगलं जखमा बऱ्या होतात जखमांना आहे सर्दी झाली तरी आहे अंग फुटणे जखमा होणे ह्या सगळ्याला गायीचं तूप अतिशय उत्तम औषधी गुणानी आहे त्यामुळे ते खूप महाग असतं तरीही लोक ते घेत असतात धन्यवाद